हा हॅलो बोला सर हा ट्रॅव्हल एजन्सीवाले बोलतो बाबुराव ट्रॅव्हल एजन्सी आहे आपली तर तुम्हाला कुठे जायचं होतं हा बोला अरे कुठे जायचे टूरला बरं बरं जाऊ ना घेऊन आता येणाऱ्या म्हणजे दोन चार दिवसात आपली बुध्दगयाची ट्रिप होतीच चालला जाऊ मग तिकडे

फि म्हणजे आता तुम्ही समजा दोन तीन समजा चार पाच जर कस्टमर असतील सोबत तर फि जरा कमी होईन दहाजण जर टीम असणार तुमची तर तुमची फि कमी घेला जाईल आणि जर तुम्ही एकटी येत असणार तर मग ते एकट्याच्या हिशेबाने समजा रेट जरा जास्त लागू शकतील हा गुरुपनुसार आहे ना ते हे ट्रिप आहे आपली हफ्त्याभरची ट्रिप आहे त्यातून आपली सुविधा आहे जेवण व झोपण्याची म्हणजे राहणं वाहणं सगळं आलं त्यात हा म्हणजे एक संध्याकाळचं जेवण दिलं जाईल सकाळी नाष्टा असं त्यातून समजा आपलं ॲड आहे आपल्या ट्रॅव्हल एजन्सीमार्फत हां बाकीच्या अदर जे काही तुम्हाला लागतील हं बोला म्हणणार म्हणजे आता आपले दिवसातून समजा एक दोन ब्रेक असतील कुठं होटलवर समजा आपल्याला जेवणाची जेव्हा वेळ होईल तेव्हा जेवण करायचं नाष्ट्याच्या वेळेस समजा नाष्टा करू रस्त्यानं चालता चालता काही ठिकाणी म्हणजे आपलं ते फिक्सच आहे ना स्पॉट आपण ते निवडून ठेवलेलं आहे या या ठिकाणी थांबणार म्हणून बिलकुल

हा हा पूर्ण पूर्ण स्थळ दाखवून देऊ आणि तिकडून समजा जेव्हा आपण रिटर्न येऊ येता येता ते ड्रॅगन पॅलेस आहे दीक्षाभूमी आहे असे दोन तीन स्थळ आहे आपण स्वतः ॲड केलेले आहे आपल्या एजन्सीमार्फत ते पण तुम्हाला दाखवून देऊ

त्याची एक्स्ट्रा फी नाही आहे जे आपण इथून नेमून ठेवू तुमच्या ग्रुपची दहाजणाची जेवढी फी आपण ठेवली तेवढीच फी तुमच्याजवळून घेतला जाईन त्याच्यावर एक रुपयाही नाही हा

बरं मी काय म्हणतो तुम्ही काय करा आपल्या ऑफिसवर या आपण तिथे येऊन बोलू बाकीचं बरं हा हा ठीक आहे